आमच्या भागात उदयाला आलेल्या मुख्य कलाकृती आणि शैली म्हणजे आमच्या इकडे भागामध्ये डोंगरी भागामध्ये जे किल्ले असतील शिवाजी महाराजांचे किल्ले असतील जे जुने मंदिर असतील असे आणि त्यांची विशिष्ट असे की ते चारशे चारशे पाचशे पाचशे किंवा मंदिरं असतील ते हजार वर्ष झाले तरी आणखी टिकून आहेत हे असे दिसून येते उदाहरणात पारंपरिक समाजकालीन देशी हायब्रीड अशा प्रमाणातले खूप सारे आहेत